विणकाम ही अशी एक कला आहे की जी आपण स्वान्त सुखाय करू शकतो साठी करू शकतो स्वांतसुखासाठी आणि ती कुठेही बसून आपल्याला करता येते त्याच्यासाठी खूप उजेड हवा आहे खूप असं असं काही गरजेचं नसतं आम्ही खूप लहान असताना विणकामाशी आमच्या संबंध आला आम्ही खूप शाळेत पाचवीत वगैरे असतानाच आम्हाला विणकाम शिकवलं होतं आणि आमच्या घरामध्येही सगळेजणं हौशी असल्यामुळे प्रत्येकजण काही नाही काही तरी विणायचं स्वेटर असू दे टोप्या असतील लहान बाळांचे असतील मोठ्यांचे असतील त्यामुळे खूप लहानपणापासून विणकामाचे संस्कार आमच्यावर झाले होते आणि त्यामुळे ती कला खूप म्हणजे ती विणकाम करण्याची आवड निर्माण झाली आणि अगदी लहान बाळांपासून मोठ्या सासऱ्यांच्यासाठीपर्यंतचे स्वेटर मी हौसेने विणलेले आहेत म्हणजे माझ्या मुलांचे असतील मित्रांचे असतील आणि कोणाचे असा हौसेने ते केलेलं आहे तर तो काही माझा व्यवसाय नाही ती एक हौस आहे म्हणून मी ते केले आनंदासाठी केले की आपल्याला येत आहे तर आपण ह्यांच्यासाठी करूया त्यांच्यासाठी करूया असं म्हणून ते केलं गेलं आणि त्याच्यात माझं असं काही खूप मोठं त्याच्यामधे उद्दिष्ट असं काही नाही आहे की मी खूप मोठा त्याचा व्यवसाय करावा कारणं दोन सुयांवरचं करायचं असलं तर त्याला कष्ट खूप आहेत त्याचा व्यवसाय करणं तेवढं सोपं मला वाटत नाही आता हां जर विणकामाचं मी मशीन घेतलं तर मी त्याच्यावरती हरतऱ्हेचे स्वेटर्स पटापटा बनवू शकते आणि जेवढे लोकं मला सांगतील त्यांना मी ते मागणी तसा पुरवठा त्या प्रमाणात मला करता येईल मग ते जर मी सुरू केलं तर मला वाटतं मी ते चांगल्या प्रकारे करू शकीन आणि अगदी तान्ह्या बाळांपासून वयस्कर लोकांसाठी स्त्रियांसाठी पुरुषांसाठी मुलींसाठी वेगवेगळे डिझाईन्सचे किंवा म्हणजे हाफ स्वेटर फुल स्वेटर जॅकेट टाईप शॉल टाईप झूल टाईप असे तऱ्हेतऱ्हेचे ते मी बनवू शकेन आणि तसे बनवून मला त्याची विक्रीसुद्धा करता येईल आणि तो ते बनवण्याचा आणि विकण्याचा असे दोन्हीही आनंद मला घेता येतील असं मला वाटतं की हे आपण चांगल्या प्रकारे करू शकू आणि ती म्हणजे आता मी स्वतः त्याचा विचार करतीय की आता आपण हाताने करतो आहे तसंच जर आपण थोडेसे पैसे गुंतवून एखादी विणकामासाठी मशीन घेतली तर आपल्याला ते फायद्याचं होईल एक त्यालाही खूप जागा लागते अशातला भाग नाही आहे त्यामुळे जागेसाठीची गुंतवणूक करण्याची गरज पडणार नाही पण आहे त्या जागेत आपण छानपणे ते करू शकू असं एक अंदाज आहे तर त्या दृष्टीनी मी प्रयत्न करीन त्याला त्या मशीनची जी काय किंमत आहे तर त्याच्यासाठी मला काही गृहकर्ज मिळेल तर मी ते घेईन आणि त्या दृष्टीनी मी प्रयत्न करीन आणि चांगल्या प्रकारे मी ते करू शकेन असं मला वाटतं